महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे ऋतुनुसार शेती केली जाते आहे पाऊस पडायच्या आधी जी आहे ती नांगरणी केली जाते नांगरणी केल्यानंतर कोणतं पीक लावायचं हे ठरवले जाते मुख्यत जे आहे जास्तीत जास्त पराठीची आहे ती प्रथमत लावली जाते आहे ती लावली की त्यानंतर पाऊस पडेल वरचा त्याची वाट बघतात वरचा पाऊस पडला की रोपं निघायला लागतात शेतीला पाणी मिळते त्यानंतर ते पीक जे आहे ते साधारणत दोन ते तीन महिन्याचं असते पावसाळी पीक असते त्यानंतर हिवाळी पीक असते आणि उन्हाळी पीक जे आहे उन्हाळी पीक घेत नाहीत कारण की उन्हामध्ये पावसाची खूप टंचाई असते त्यामुळे उन्हाळ्यात पीक घ्यायला परवडत नाही तर पावसाळी आणि हिवाळी पिकं अश्या प्रकारची घेतली जातात आणि त्यामध्ये कोणतं पीक लावायचं हे देखील ऋतुनुसार ठरवले जात असते जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये पराठी घेतली जाते आहे तूर लावली जाते आहे कापूस घेतला जातो तांदळाचं उत्पादन होते आणि बाजऱ्याचं होते तर अशा प्रकारे आणि जे काही छोटी मोठी उत्पादनं असतात ती अशाच छोट्या प्रकारे छोट्या प्रमाणामध्ये हो लावत असतात ते शेतकरी वर्ग जो आहे हे ठरवतो आणि याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन देखील केले जाते आहे